दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा माझे फस्ट इयरचे पेपर जस्ट सुरू झाले होते तर मी माझं कॉलेज जेव्हा नागपूरला नाया माझं कॉलेज दुरूगला आहे तर मी गेली आणि मला माहित पडलं की तं माजे पेपर नाही होईल तर मी वापस तर आली पण त्याच्यानंतर जे लॉकडाउन लागलं माझी मम्मी दुसरी माझी मम्मी पप्पा दुसरीकडे होते आम्ही दुसरीकडं होतो मी आणि माझा भाऊ तर खूप असं कोरोनामध्ये खूप अडचणी आल्या जसं फेस फेसच नाही करू शकत होतो आम्ही कारण की आम्ही दोघं कुठे राहू आम्हाला विचार येऊन गेला होता आणि ना इकडचे तिकडे जाऊ शकत होते आणि ना तिकडचे इकडे जाऊ शकत होते आणि मग आम्हाला आम्ही आमच्या रिलेटिव्हजच्या घरी राहत होतो तर असं वाटत होतं तर मग असं वाटत होतं की त्यांच्यावर ना आम्ही असं बोज बनूनच रहात आहो म्हणून आणि ती सिच्युवेशन इतकी गंदी होती पण जसंजसं लॉकडाउन खुललं तसंतसं मग आम्ही बाहेर निघालो आणि तसं ते ते कोरोनामध्ये खूप एक दिवस पण काढणं खूप अवघड होतं माझ्यासाठी